नमस्कार हां मी इथे आमची एक संघटना आहे आम्ही वृक्षारोपण करतो हां निसर्ग निसर्ग म्हणून संघटना आहे तर त्यासाठी आम्हाला ना आम्ही कचरा संकलन करण्यासाठी तुमची मदत हवी होती हां म्हणजे घरातला एक सुका कचरा आणि ओला कचरा विभागणी करून तो आमच्यापर्यंत जर महापालिकेनं आणून दिला तर आमच्याकडे झाडं भरपूर आम्ही लावतो तर त्याच्यासाठी आम्हाला तिथे डम्प करायला जागा आहे थोडी हां सोसायटीचा एखाद्या आता आमच्या इथल्या सोसायटीचा जर तुम्ही आम्हाला करून दिला ते वर्गीकरण तिथे नऊून टाकला तरी चालेल हां तुमच्याकडे वेगळी काही सोय आहे का तशी हा घंटा गाडीचीच सोय आहे पण ती घंटा गाडी फक्त आमच्या सोसायटीत फिरली पाहिजे हा आणि तिथला कचरा संकलन करून आम्ही जा दाखवू त्या जागेला तिथे तो दिला पाहिजे हा डम्प तिथे करून मग त्याच्यातून आम्ही खतनिर्मिती करू शकतो आमच्याकडे खतनर्मितीचं सगळं आहे तयारी हा म्हणजे तुमचाच कच कचऱ्याचा बोजा कमी होईल आमच्या सोसायटीचा यासाठी आमही आम्हाला फक्त एक आमच्या वेळेत गाडी येऊ दे एवढीच आमची अपेक्षा आहे हां आता हा प्रोजेक्ट कसा आहे तर आम्ही थोडी जागा झाडांसाठी लावायसाठी ठेवलेली आहे जवळजवळ एक एककर जागा आहे सोसायटीची ती आम्ही पूर्ण ऑक्सिजन पार्क तिथे करायचं ठरवलेलं आहे हां आणि मग तिथे झाडं झाडं थोड्या जागेत लावायचीत थोड्या जागेत मुलांना खेळा खेळण्यासाठी उद्यान पार्क असं करायचं आहे थोडी म्हणजे तिथे काही गोष्टी करायला लागल्या तर त्याला आम्हाला महापालिकेची गरज लागेल हां म्हणून तुमच्या कानावर घालायसाठीच फोन केला हां तुम्ही तुम्ही जेव्हा वेळ असेल तेव्हा इथे येऊन बघून जावा हां म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की काय करायला लागेल अजून तिथे हां म्हणजे ओला कचरा सुका कचरा आहे तर झालंच म्हणजे ती एक हे झालीच पण असं आणि कुठे काय करता येईल का हे पण तुम्हाला कळेल हां बरोबर म्हणजे झाडं आमचीआम्हीच लावणार आहे सगळ्या संस्था मिळून एक दोन तीन संस्था मिळून आम्ही करणार आहे आणि तिथे जागा आहे तर तो कचरा चर मारून तिथेच तो डम्प करून त्याच्यातच आम्ही खते म्हणजे हरीत कचरा जो आहे आपला ओला आणि सुका आणि झाडांचा पण जो पडतो तो असं मिळून ते गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत असं ते निर्मिती करून ते त्याच बागेला वापरलं जाईल जेणेकरून कचऱ्या कचऱ्याची समस्या सोडवली जाईल हा प्लॅस्टिक कचरा आणि इलेक्ट्रिक कचरा इलेक्ट्रॉनिकच्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्याच जातील हो हां फक्त गाडी आम्हाला लागेल तेवढी गाडीची सोय तेवढी म आम्हाला परत फोन करून तुम्ही कळवाल का हां चालेल हां ह्याच नंबरला फोन करा आम्ही कधीही ॲवेलेबल आहे चालेल ओके हां धन्यवाद